हॅलो हां फुलवाले दादा बोलता ना दादा नमस्कार बरं मी का दो दादा आपल्याकडे आपल्या इथे फुलाचा व्यवसाय आहे ना तुमचा बरं बरं तुम बरं तुमचं स्वतःचा आहे की तुमच्या शेतातलं आहे की तुम्ही बाहेरून बोलवत आहे गुलाब कोणकोणत्या प्रकारचे आहेत दादा

कलर असतं ना ते कलर आहे काय

पाकळी पाकळी गुलाब काय भावाने देता आणि अस्टर आणि हे आहे का आपल्याजवळ काय निशिगंधा आणि लिल लिली आपल्याला कसं आहे माहिती आहे का नवरात्राचा साज करायचा आहे की नाही न नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचं हो हो नऊ दिवस न हो हो हो नऊ दिवस नऊ प्रकारच्या कलरचा आणि त्याच्यानंतर म्हणजे कसं आपलं काय म्हणते गं त्याला मिरवणूक राहिली एक दिवस मिरवणूकीमध्ये समजा आपली गाडी वगैरे राहते की नाही तर हा हं ते गाडी सजवायची लागेल तर मला व्यवस्थित बजेट बजेटमध्ये सांगना काय आहे ते गाडी आपली हे आहे ना काय म्हणते गं त्याला आपण हे ठेऊ ना एक एक एक टॅक्टर ठेऊ आणि एक आपला हे ठेऊ दोनशे सात छोटा हां हां हां हां बरं बरं बरं मला एवढं सांगा सगळं ताजावर येईन ना ताजा बिलकुल

आणि तुम्ही स्वतः याल ना म्हणजे म की आम्हाला म्हणजे सगळं तुम्ही द्याल ना नाही तर आम्ही मटेरिल कलेक करायचं घरपोच डिलेवरी भेटेल ना बरं बा आपल्याला बुके भेटेल ना बुके बुके हां पण तुम्ही स्वतः येता म्हणजे कसं म्हणजे माणसाच्या भरवशावर नको तुम्ही असल्यावर तुम्ही कसं वेगवेगळ्या आयया देऊ शकता नाही नाही नाही नाही नाही नाही तसं नाही बोलू राहिलं मी तुम्ही म्हणजे तुम्ही कामावरचे लोकं आणला तो विषयच नाही पण कसं आहे माहिती आहे का माझ्या आ हां हां म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुम्ही एखादी नवीन आयडीया सांगू शकता

आणि डेक म्हणजे कसं देवीचे याचं आहे ते हार वगैरे म्हणजे कसं इतरांच्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त हां कारण की त्या त्याच्यानंतर म्हणजे कसं ते देवीचे जे गजरे वगैरे वेगवेगळ्या कलरचे हां हां अशा प्रकारचे म्हणजे कसं म्हणजे तुम्ही असले की त्या हिशोबाने म्हणजे मग कसं हे राहील म्हणजे व्यवस्थित राहील हा आणि आम्ही चालते का चालेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे मंदिर आहे की नाही समजा तर मंदिराला आपल्याला फुलाच्या मोठ्या मोठ्या लांब लांब लळा ह हो तोरण लावायचं आणि मंदिरावरती छोट्या छोट्या लळा वगैरे जसं ह मंदिराची करायची आणि समोरचं जे मेन गेट असते की नाही आपलं त्याला मोठं तोरण वगैरे प्रत्येक दिवसाचे वेगवेगळ्या कलरच्या हिशोबानं म्हणजे नऊ नऊ दिवसाचे नऊ कलर अशा हिशोबाने आणि म आणि मला पेमेंट वगैरेचं सांग तुम्हाला म्हणजे कसं बाय चेक द्यायचं ऑनलाईन द्यायचं कसं द्यायचं काय द्यायचं आणि काही डिस्काउंट वगैरे भेट हा बोला ना बोला सर हो हो देतो ॲडवान देतो तुम्हाला तो विषय नाही बरं बरं काही वांदा नाही आहे आणि मी काय म्हणतो दादा रोज कार्यक्रम राहील की नाही आमचे वेगवेगळे समजा तिथं आम्ही छोटे मोठे कार्यक्रम जे घेऊ आता त्याच्यासाठी जे बुके वगैरे लागते की नाही ते तेही समजा लागले तर मग त्या त्या दिवशी आम्ही माणूस पाठवून बा का मला फक्त तुम्हाला ऑर्डर सांगेन मी आज पाच बुके पाहिजे चार बुके पाहिजे तुम्ही फक्त आमच्या माणसाजवळ पाठवून द्यायचे हां

हो हो हो हो आणि म मंदिराच्या बाहेरही त्यांनी एखादा माणूस असेल तर फुलं बिलं लोकं घ्यायला राहतात की नाही तोही तुम्ही एखादा ठेवला तर तुमचं तेवढं हे होऊन जाते बरेच जण फुलं वगैरे माळा वगैरे वाहतात की नाही जर असला इथं एखादा ठेवून द्या हां बरोबर आहे बरोबर आहे हां तर मी मी काय करतो माहिती आहे का तुम्हाला उद्या सगळं उद्या किंवा परवा सगळं फायनल सांगतो आणि आणि जेवढा जास्त जमा होईल तेवढा ॲडवान्स तुम्हाला जमा करतो ठीक आहे ठीक आहे हा नंबर तुमचाच आहे ना ठीक आहे ठीक आहे आणि दुसऱ्या काही डिझाईन गिजाईचे फोटो असेल तर मला व्हॉट्सॅपवर पाठवून देऊया ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा ठीक आहे हो हो हो